माझा आवडता खाद्यपदार्थ म्हणजे पुरणपोळी आहे आण ती जी आहे ती मला प्रत्येक सणाला माझ्या घरी पुरणपोळी केली जाते आणि त्याच्यासोबत जी तयार केली जाते ती माझ्याच घरी व्यवस्थित तयार केली जाते कारण बाहेर ती कशी करतात त्यात जे पाहिजे ते पदार्थ टाकतात की नाही हे मला दाखवलं जात नाही तर सांगितलं जात नाही आणि पुरणपोळीमधे पुरण हे एक आपल्या हरभऱ्याच्या डाळीच्यापासून पुरण तयार केला जातो हरभरा डाळीपासून त्याच्यासोबत गूळ मिक्स केला जातो काही ठिकाणी साखर मिक्स केले जाते पण माझ्या घरी गूळ मिक्स करून तयार केलेली असते पुरणपोळी त्याच्यामधे काही खाण्यास खाल्ल्याच्यानंतर काय पोटात गडबड होऊ नये म्हणून त्यामधे विलायची आणि सुंठ टाकले जाते विलायची आणि सुंठमधे टाकलं जाणं ती एकदम चांगली आणि मुलायम होते आणि म्हणूनच ती मला माझ्या घरीच खायला चांगल्या प्रकारे आवडते